राज्य परिवहनाची गुणवत्ता हा एक वादाचा विषय आहे एस टी महामंडळाने प्रवास करणं हे अ अगदीच गैरसोयीचं असतं एक तर एस टी ह्या स्वच्छ नसतात त्यांच्या सीट फाटलेल्या असतात वेळेवरती येत नाहीत आणि ज्या ठिकाणी येस टी थांबते तिथली वॉशरूम्स ही अतिशय घाणेरडी असतात ह्याच्या ह्याच्या पलीकडं आणखीन काय सांगायला पाहिजे भारतात प्रवास करणं हे खिशाला परवडणारं असलं तरी सुद्धा मानसिकदृष्ट्या ते परवडणारं नाही एक तर कंडक्टर लोकांच्याकडे सुटे पैसे नसतात गाड्या वातानुकूलीत म्हणतात पण त्याचं वातानुकूलन तेवढं नसतं त्यामुळे एस टी महामंडळाने प्रवास करणं भारतामध्ये सोयीचं नाही